आपल्या येत्या काही वर्षांमध्ये शेती ही पुर नष्ट होणार आहे हे याच्यामुळे वाटतं की सध्या जे शेतकरी आहेत त्यांना रिझल्ट खूप फास्ट पाहिजे असतो त्यामुळे ते फवारणी कीटकनाशक प्लस केमिकल खूप यूज करता या शेतीवर त्यामुळे कुठेतरी हे हरवत चाललं आहे जो नॅचुरल आपल्या शेता शेतातून मिळणारा जो भाजीपाला असो किंवा काही धान्य त्यात त्याशात नॅचरलपरा नाही राहिला आहे प्रत्येक गोष्टीत केमिकल आणि काही ठिकाणी जर बघायला गेलं असे शंभरमधले असे शे निव्वळ पाच टक्के शेतकरी असे असतील की जे ऑर्गॅनिक फार्मिंग करत असतील ज जसं की केमिकलचा कमीत कमी वापर सेंद्रिय खत जास्त वापरण्यात जसं की कोंबडखत शेणखत अशा ह्या गोष्टींमुळे आपली जमीन भुसभुशीत होते जसं की आपण जेव्हा केमिकल वापरतो त्या केमिकलमुळे शेतीचा कस हा पूर्ण निघून जातो जो आपल्याला शेत जो आपल्याला मातीकडून मिळणारी जी मिणरल्स जो सोर्स असतो तो केमिकलमुळे पूर्ण निघून जातो जर ऑरगॅनिक जर फार्मिंग केली तर त्यात शेतीतून भेटणारा आत शेतीतून भेटणारे प्रोटीन्स मिनिरल ते वॉटर सप्लाय हे खूप चांगल्या पद्धतीने होते व आपण जे पीक लावतो आणि ते पीक चवीसाठी ब आपल्या आरोग्यासाठीदेखील चांगलं राहतं आपण जी सध्याच्या याच्यात जी केमिकल फार्मिंग आपण हेच बोलू शकतो केमिकल फार्मिंग केल्यामुळे आपण जे उत्पादन काढतो त्या उत्पादनामध्ये नाईंटी पर्सेंट हे केमिकल असतं जसं की आपण कीटकनाशक वापरतो पोषक वापरतो हे सर्व केमिकल्स व काही इतर केमिकल जे आपण फवारतो किंवा जे टाकतो त्यामुळे देखील आपल्या शेतीचा कस कमी होतो जर आपण आधुनिक काळात किंवा हळुहळू आपण जर विकसित होत चाललो आहे